हॅलो हां जलप्राधिकरण अधिकारी हां मी सांगलीतूनच बोलत आहे आमचा एक सहलीचा कार्यक्रम आहे आणि कॅम्प डेक असा कार्यक्रम आहे तो सामुदायिक पन्नास ते शंभरच्या आसपास लोकं होतील तर आम्हाला कसं आहे की त्या तुमच्या ह्या सांगलीपासून तर एक पन्नास किलोमीटर अंतरावरती आमचं शिबिर आहे त्या शिबिरात साधारणतः पन्नास ते शंभर लोकं असतील तर त्यांना दोन दिवसासाठी आम्हाला जरा तुमच्याकडून पाण्याची मग् आप हे आहे पाण्याचे टँकर लागेल तर तुम्हाला ते हे करू शकता का तुम्ही हां चालेल की साहेब कारण कसं आहे माहिती आहे का त्या ठिकाणी आम्ही दोन दिवस राहणार त्यानं आमची शंभरवर लोकं असतील ते राहणार त्यांना प्यायला पाणी हवं आहे त्यानंतर स्वयंपाक करणे त्यानंतर म इतर वापरासाठी खर्चासाठी पाणी पाहिजे त्यामुळे एवढ्या लोकां सगळ्या लोकांना तिथं जून केल्यानंतर कॅम्प हा नैसर्गिक ठिकाणी असल्याकारणानं तिथं बऱ्याचशा गोष्टी आम्ही म्हणजे पर्यावरण म्हणा किंवा अशा ह्याची हानी न होता अशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात हे करायचं असल्या कारणानं आम्ही तिथं तो ते ठिकाण निवडलेलं आहे तर तुमच्याकडून आम्हाला जरा अशी मदत मिळाली तर किंवा तुमच्याकडनं जर आम्हाला टँकरची हे झाली तर जरा बरं होईल म्हणून तुम्हाला आम्ही फोन करून जरा विचारले ज म्हणजे फोन करून तेवढ्यासाठी तुम्हाला आम्हाला जरा हे मिळेल का तुमच्याकडनं की जेणेकरून आम आमची तिथं काही गैरसोय होणार नाही किंवा आम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी असं हे मग करावं लागणार नाही तर शक्यतो करून आम्हाला जर ते तुम्ही जर मदत केली का जर पाण्याच्या टँकरची तर समजा एक दोन दिवस आम्हाला लागेल तर साधारणतः एक एक हजार लिटरचा एक टँकर असं द्या जर ज्यादा असं वाटलं तर आता आमा मी दोन दिवसाचं असल्याकारणानं समजा जर वाटलं तर आम्ही आणि एखाद आणि तुम्हाला हे करून सांगू शक्यतो करून तुम्ही जर आम्हाला तसं मदत केली की बाबा मग हे करून तर जरा बरं होईल हे आम्हाला जरा तिथल्या वातावरणावर राहताना जरा ते बाकीचे काही टेन्शन नाही ते टेन्शन जे जी पाण्याची सोय झाली न आमचे बाकीचे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत पार पडतील असं वाटतेय मग शक्यतो तुम्ही जरा प्रयत्न करून आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावं टँकर असं आम्हाला वाटतं आहे